सर ट्रॅवल एजन्सीमधून बोलत आहेत का सर मला महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणं फिरायचे होते तर त्याबद्दल काही तुम्ही माहिती सांगू शकता का म्हणजे त्याचं प्राईज वगैरे काय असेल त्यासाठी फिरण्यासाठी

आम्हाला इथे मुंबईमध्ये आधी जा मुंबईला जायचं आहे तिथे शी एश टीला फिरून यायचं आहे त्या पलीकडे तुम तुम्हाला ते जे ठिकाण माहीत असेल त्यानुसार तुम्ही आम्हाला सांगा म्हणजे त्यानुसार तुम्ही मला प्राईज वगैरे सांगा तसं मग मी सांगेल तुम्हाला

अच्छा अच्छा म्हणजे आम्ही कसे नवीन नवीन आहेत ना इथे त्यामुळे आम्हाला इथलं एवढं काय माहीत नाही तर त्यानुसार तुम्ही आम्हाला ठिकाण वगैरे फिरवावं त्याबद्दल तुम्ही प्राईज वगैरे सांगा तुमची आम्हाला त्याप्रमाणे कोणत्या कोणत्या ठिकाणी किती वेळ लागेल काय ते किती दिवस आपल्याला तिथे होईल

तरी म्हणजे आपल्याला फिरण्यासाठी असं म्हणजे किती दिवसांचा कालावधी तिथे लागेल पूर्ण फिरण्यासाठी

अच्छा अच्छा मला या या महिन्याच्या पंधरा तारखेला तर मला इथून म्हणजे पंधरा तारखेला तुम्हाला जमेल का म्हणजे असं फिरून येण्यासाठी म्हणजे पंधरा तारीख ठीक ठीक आहे ठीक आहे चालेल मग मी तुम्हाला कॉन्टॅक करतो नंतर आणि मग मला तुम्ही सर्व नीट एकदम क्लियरली सर्व सांगून ठेवा की हो हो

हो ठीक आहे सर थॅंक्यू चालेल हो हो